हॅलो साहेब आम्ही गरीब लोकांना मदत केली होती त्यात काही बिनकामाचाही गोष्टी सोबत आल्या आहेत तो कचरा आम्हाला वेगळा करायचा आहे त्यासाठी तुम्ही क लोक पाठवू शकता का कधी पाठवणार कमीतकमी चार लोकाची गरज आहे चार लोक पाठवा सकाळी किंवा कधी रात्री कधीही पाठवू शकता

तो क कचरा टाकून देणे योग्य आहे तर कचरा राहिला तर उगाच काय समस्या निर्माण होऊ शकतात पर्यावरणाला हानी होऊ शकते त्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट लावणे हे गरजेचे त्यामुळे तुम्ही चार व्यक्ती पाठवा